स्वयंपाकाबद्दल जर झा बोलायचं झालं तर स्वयंपाक करताना आपण मग कोणतेही ए स्वयंपाक असेल वे शाकाहारी असो किंवा मांसाहारी असू दे सर्वप्रथम शाकाहारी जेवण असतात तर आपण वरणभात असेल किंवा भाजी असेल सर्वप्रथम व वरण असेल डाळ असेल आपल्या घरातली तर ती डाळ स्वच्छ धऊन आपण धुऊन घेणे नंतर तिला उत्तम प्रकारे कुकिंग कुकिंग द्यायची नंतर त्याच्याबरोबर कांदा असेल किंवा लसणाची पापडी फोडणी असते राई जिरा असे त्या सर्व वस्तू बाजूला एकत्रित आपण एकंदरीत सर्व त्याची तयारी पूर्ण तयारी करायची नंतर मग फोडणीला द्यायची मग फोडणी दिल्यानंतर मग त्या डाळ फोडण्यास दिली की तिला उत्तम अशी उकळ देऊन शिजून देऊन त्याची टेस्ट जे चव चवीनुसार सर्व मालमसाले म्हणजे हळद मीठ गरम मसाला असेल सर्व टाकून जेवण बनणं स्वच्छ घ्यायचा दुसरं काय भाजी असेल तर परत वा पहिल्या प्रथम म्हणजे भाजी स्वच्छ धुऊन घ्यायला पाहिजे ही खबरदारी आपण घ्यायची असते नंतर जी भाजी असेल त्यानुसार मग ते जे पदार्थ कच्चे असतील हिरवी मिरची असेल कोथिंबीर असेल लिंबू काय असेल ते त्यात त्या त्यानुसार घ्यायची आणि तो जेवण बनवायचा नॉनवेज जर असेल एखादी समजा मच्छी मांसाहार जर असेल तर मग वाटण असेल आपला खोबरा असेल आला पेश्ट असेल ते असे पेश्ट लावून वाटण तयार करून चांगल्या प्रकारे असं कूक कुकिंग करून चांगलं कसं चविष्ट लागेल कोणत्या पदार्थामधून नेमकं च चवीनुसार टाकून जेवढं उत्तम जेवण चवदार होईल त्याच्यावर थाेडं लक्ष द्यायला पाहिजे आणि ती खबरदारी आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून सर्व जेवण सर्वांनी मंजे जेवण आवडेल रुचकर होईल